माझा शाळेत आवडता विषय भूगोल हा होता कारण भूगोल हा असा विषय आहे ज्यामध्ये आपल्याला आपल्या पृथ्वीबद्दल प्रत्येक गोष्टीचं नॉलेज मिळते प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पडते पूर्ण जंगलापासून मातीपासून नद्यापासून प्रत्येक देशातल्या सीमापासून आपल्याला भूगोल या इतिहासामध्ये माहिती मिळते त्यामुळे भूगोल हा विषय माझा खूपच आवडीचा होता